हां ना हां बोल ना गं हां बोला ना

त्यामध्ये तुम्ही जास्त खू म्हणजे करून टेन्शन नका घेऊ त्या गोष्टीपासून तुम्ही दूर राहण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये तुम्हाला म्हणजे असं को ज्या म्हणजे घरच्यासोबत जास्त क पण येत प्रमाणात हे करा म्हणजे त्या त्यामध्ये जास्त त्यांच्या सहवासात राहा त्यामुळे तुम्ही त्याला जास्त डिप्रेशन येन येणार नाही तुम्ही त्या ज्या ज्या गो व्य ज्या व्यक्तीपासून तुम्हाला डिप्रेशन आहे त्या व्यक्तीचं तुम्हाल जास्त म्हणजे जास्त हे नाही म्हणजे त्यांचा विचार नाही येईल त्यामध्ये तुम्हाला त्यां त्यांना भुलण्यासाठी अजून जास्त क कामात येईल म्हणजे ते तुम्हाला जास्त जास्त त्यांचा विचार नाही येईल एवढंच आणि जास्त तुम्ही त्या प्रश्नाचा त्या याचा विचार नका करू डिप्रेशन नका घेऊ त्यामध्येच तुम्ही त्यामध्ये तुमचं डिप्रेशन कमी होईल अज अजून अजून काही हां तर मी तुमी जास्त घरच्यासोबत टाईम स्पे स्पेंड करा ना तुम्ही सर्वात जास्त घरच्यासोबत स्टाईम टाईम स्पेंड करा त्यामध्ये तुम्हाला ते विचार नाही येणार आणि आपण फे फ्रेंड्समध्ये राहतो फ्रेंड्समध्ये जास्त फ्रेंडला बोला किंवा दुसरं काही दुसरं करा त्यामध्ये आपल्याला ते विचार येऊ नाही